हां मी मायकारमधून बोलत आहे मायकार मारुती सुजुकी शोरूममधून बोलतो आहे मला ॲक्च्युली माझ्या एम्प्लॉईसाठी एक ट्रीप प्लॅन करायची होती आपण सदर इंडियामध्ये कुठे कुठे ट्रिप करतो नाही मला मला ॲक्च्युली मला ॲक्चुली बिझनेस ट्रिप पण करायची होती तर मी बिझनेस ट्रिपचंच प्लॅन करतो आहे मला ॲक्च्युली दिल्लीमध्ये करायची होती दिल्लीमध्ये आपलं जे आहे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे गुरगावामध्ये तर गुरगावमध्ये मला ट्रीप प्लॅन करायची होती नाही शक्यतो नेक्स्ट मंथचा प्लॅन असेल याच्यामध्ये

ॲप्रॉक्सिमेट साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस लोकं असतील तर आपण कसं गेलेलं बेटर असेल मला हो तिकडे मला सुरुवातीला ॲक्च्युली एक माझ्या दोन दिवसाचा ट्रीप प्लॅन असेल एक बिजनेस बिजनेस टायपसाठी गुरगावमध्ये असेल आणि त्यानंतर मग आग्रा वगैरे असेल हां माझी प्लॅनिंग होती जर आपण इथून मला डिरेक्टली रेल्वे तिकीट बुक करून दिलेत दिल्लीच्या तरी चालेल आणि तिथून मग एक मला ट्रॅवल्स लागेल जेणेकरून तिथून माझ्या सगळ्या एम्प्लॉईंला घेऊन आमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लँटला मारुती सुउकीच्या जाईल ॲप्रॉक्सिमेट ॲप्रॉक्सिमेट बारा ते तेरा तारीख असेल मी डेट कन्फमेशन तुम्हाला साधारण थोड्या वेळामध्ये देईल आमची मीटिंग झाल्यानंतर बारा ते तेरा तारखेच्या आसपास असतील ज्याच्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लोकं असतील आणि शक्यतो जो ट्रेनचं जे तिकीट आहे ते शक्यतो रात्रीचं ठेवायचं आहे म्हणजे ॲप्रॉक्सिमेट दहा तारखेला आम्हाला इथून निघावं लागेल एक दिवस आधी पोहचलो पाहिजे तिथे जेणेकरून दिल्लीमध्ये आग्रा वगैरे फिरता येईल त्यानंतर मग बिजनेसची जी मेन मोटो आहे आपल्याला तो आपल्याला जो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे गुरगावमध्ये तिथे आम्हाला ट्रॅव्हल्स लागेल ट्रॅव्हल्स आपल्याकडे कोणकोणते असतील दिल्लीमध्ये विथ ए सी विदाउट ए सी चेक करा मला तुमचे रेट जे काय आहेत ट्रॅवल्सचे ते पण मला सगळे मेल करा हां आणि तुमचं पूर्ण कोट म्हणजे इथून दिल्लीला जायचं कोट आणि दिल्लीवरून गुरगावला जायचं कोट तिथून रिटन आणि तिथून परत या साईडला रिटन महाराष्ट्रामध्ये मला याचं पूर्ण कोट हां हां विथ मिल्स विथ मिल्स आणि विथ हॉटल्स ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ॲप्रॉक्सिमेट ॲप्रॉक्सिमेट दहा तारीख असेल जे काय असेल ते मला मेल आय डीवरती सेंड करा थँक्यू